हां बोला हां बोला बोला बोला नमश्कार हो आहे ना बोला बोला त्या हॉटेलचं नाव तायडे हॉटेल शॉपी आहे

हां हां हां अरे वा या या हां हां बोला बोला हो हो शंभर टक्के शंभर टक्के आपल्याकडे काही थाळ्या आहेत त्यामध्ये वऱ्हाडी थाली आहे त्यानंतर झुणका भाकरसुद्धा आहे वऱ्हाडी थाली झुणका भाकर अन् त्यामध्ये नंतर मग जर समजा आपल्याला महाराष्ट्रीयन ही जे ही महत्त्वाचे असतील फ्रूट वगैरे फळ वगैरे ते सुद्धा आहेत बोला ना

तसं तर म्हटलं ते महाग राहते म्हणा पण आपण समजा आता वीस पंचवीस जण येऊन राहिले का नाही त्या कारणानं मग आम्ही तुम्हाला कन्शियनमध्ये देऊ काही हरकत नाही

आहे आहे हे आमच्याकडे असं म्हणजे थर्ड तीन मोठा असा बंगलाच टाईप हो ना तीन मजली ते आमचे जेवढे आपले टुरिस्ट येतात ते आम्ही काही दिवस ठेवतो इथे जा दोन तीन चार पाच सहा दिवस आठ दिवस राहतात येतात काहीच प्रॉब्लम नाही आणि फॅमिलीसाठीसुद्धा वेगवेगळे रूम आहेत आहेत ना आता पहा तुम्ही मघाशी जेवणाच्या बाबतीत विचारलंत का नाही त्यामध्ये वडापाव आहे त्यानंतर झुणका भाकरसुद्धा आहे आणि स्पेशल एक जेवण आहे जे आम्ही आता नवीन लॉंच केलेलं आहे भाकर आणि ठेचा भाकर ठेचा याचं स्पेशल आम्ही आता लॉंच केलेलं आहे की जेणेकरून ते जे समजा आता महाराष्ट्रीयन आहेत त्यांना तर झणझणीत थोडा आवडते की नाही तर त्यांच्यासाठी स्पेशल ते क्रिएट केलेलं आणि थालीसुद्धा स्वस्त आहे पन्नास रुपयामध्ये होऊन जाते असं आहे असेल असेल काही हरकत नाही आपण सांगितलं ना की पंचवीस असल्या कारणाने तुम्हाला त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के आम्ही डिस्काऊन देऊ काही हरकत नाही हो हो हो चहा नाश्ता आणि कॉपीसुद्धा असेल काही हरकत नाही ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल या आणि आमच्याशी कॉन्टॅक साधा ठीक आहे हो ठीक आहे ठीक